हो चित्रे काढतेवेळी मी ब्रश पेन्सिल रबर हे क म्हणजे साहित्य खूप वापरते आणि मी जास्तीत करून वॉटर कलरची पेंटिंग काढते मी तर चित्र विकते पण तर मी चित्र म्हणजे कॅम्लीनचं ब्रश आणि कलर खूप वापरते कारण की त्यांचं खूप चांगले कलर असतात ते लवकर सुकत नाही ब्रश पण त्याना चांगलं असतो महाग असतात पण महाग असायलाच पाहिजे ब्रश आणि कलर मगच ते ब्रश जास्त टाईम टिकतं डिटेलिंग चांगले येते कलर सुकत नाही खूप म्हणजे चांगलं डी म्हणजे हे रिझल्ट येतो चित्रामध्ये आणि मी चित्र विकते तर खूप माणसं बोलतात तुमचे चित्र खूप महाग आहेत एवढं का महाग तुम्ही देतात पण महाग आम्हाला द्यायला लागतं कारण की किती आमची मेहनत लागतं त्याच्यामधे सातआठ दिवस लागतात एक चित्र काढण्यासाठी जेव्हा आम्ही स्वतः चित्र रेखाटतो तेव्हा ते हुबेहूब म त्यांचं म्हणजे रियलिस्टिक वाटण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करायला लागते रात्ररात्र जागायला लागते दिवस पण जागायला लागतं आमचं सगळं काम सोडून आम्ही सगळं ते चित्रामधे त्यांचं प्राभान्य देतो प्राधान्य देतो आम्ही चित्र एकदम चांगला काढून देतो ते कष्टमर लोकं बघत नाही फक्त पैसे किती महाग आहे तुम्ही एवढा पैसे का घेतात हेच फक्त ते लोकांच्या मनात असतं हां पण ते चित्र आम्हाला खूप मेहनतीने द्यायला लागतं आम्हाला पुढे प्र दुसरे ऑर्डर पण चांगले चांगले भेटायला पाहिजे हे पण त्यांना म्हणजे सोचायला पाहिजे ना की किती आम्ही एवढं चांगलं डिटेलिंगवरून चित्र काढून देतोय हे काय विचार करत नाई माझा भाऊ पण मी आणि माझं भाऊ चित्र काळ म्हणजे चित्र काढतो मीच त्याला चित्र काढायला शिकवले म्हणून त्याचा आता चित्र त्याचा पण खूप चांगला चित्र येतं आणि त्याच्यामधे मी पण आम्ही दोघं एकाच दुकानातून एकाच म्हणजे सगळं सामान एकत घेतो एकत्र घेतो पैसे जेवढे पण महाग असेल आम्हाला चालेल दोन हजारपर्यंत आम्हाला चित्रकलेचं सामान पूर्ण जातं दोनतीन हजारपर्यंत तरी पण आम्ही घेतो कारण की आम्हाला सगळं डिटेलिंग्ज खूप आवडतं त्याच्यामधे करण्यासाठी पूर्ण एकदम रिअलिष्टीक चित्र आम्हाला वाटायला पाहिजे हे आमचं हेतू असतो त्या चित्र काढण्यामधे आणि आमची मेहनत खूप रंग देते आम्हाला खूप ऑर्डर येतात आता माझा भाऊ पण शिकल्यामुळे थोडं थोडं त्याला पण ऑर्डर यायला सुरू झाले आहेत असं आम्हाला चित्र काढायला खूप आवडतं आणि हे सामान आम्ही वापरतो धन्यवाद